पाठदुखी बरी होण्यासाठी गावातील उपाय म्हणजे तर कसं आहे एखादा खांब असेल त्याला रगडायचं किंवा लेप असेल ते लावायचं किंवा थोडं योगासन वगैरे करायचं किंवा काही खा या खायला द्यायचं जेणेकरून ते असे घरगुती उपाय आहेत